मला आमच्या मला माझ्या फॅमिलीला अकोलामधून अकोला ते नागपूरला न्यायचं आहे तर आमची जी प्रवासाची जी डेट आहे ती आहे चार ऑक्टोंबर दोन हजार तेवीस तंर त्यासाठी मी रूपम एजन्सीला कॉल केले की मला कोणती कार उपलब्ध मिळेल त्या तारखेला किंवा कोणती कॅब मिळेल तर त्यांनी आमची जी त्यांनी मला विचारलं की किती मेंबर आहे आमचे जे टोटल मेंबर आहे ते आठ मेंबर आहे आठ ते सात मेंबर राहणार आणि ते त्यासाठी मला मोठी कारच लागेल त्यासाठी मला इनोवा माझ्यासाठी इनोवा कार बेस्ट राहील तर ही इनोवा कार चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तेवीसला उपलब्ध आहेत का ते म्हणाले उपलब्ध आहेत तुम्हाला कोणत्या टायमाला जायचं आहे आम्हाला ते जाय सकाळी सात ते संध्याकाळचे आम्हाला बारापर्यंत कारण हा जो आहे हा ॲक्च्युली माझ्या फॅमिली मेंबरची मग माझी जी रिलेटीव राहतात काका नागपूरला त्यांच्याकडे प्रोग्राम आहे त्यासाठी आम्हाला तो संध्याकाळचा कार्यक्रम आहे तर आम्हाला सकाळपासून जावं लागेल तर पूर्ण दिवसभर आम्हाला ती कॅब लागेल त्याचे जे काही किती चार्जेस होतील आ सात मेंबरचे तर ते म्हणाले आम्हाला सत्तावीसशे होतील तर त्यावरती काही डिस्कॉउंट वगैरे मिळणार नाही का आणि तर ते म्हणाले ह्या तारखेला तर काही डिस्काउण मिळनार नाही मॅणम बरं ठीक आहे चालेल नसेल तरी चालेल पण मला तुमच्याकडे कोणकोणत्या कार्स उपलब्ध आहे त्यांनी सांगितलं स्विप डिजायर किंवा इंडिगो किंवा सांगितलं त्यांनी जर सां त्यांनी जे सांगितलं स्विप डिजायर सांगितलं तर मला म्हटलं नाही मला स्विप डिजायर वगैरे नको इंडिगो नको मला जी आहे ती इनोवा लागेल कारण की सात मेंबर आहे ते इनोवामध्ये माझे जे फॅमिली मेंबर आहे ते व्यवस्थित प्रवास करू शकेल आणि व्य सुरक्षित जाऊ शकणार आणि आम्ही लवकरात लवकर स टायमावरती तिथे पोचू शकणार आणि ही इनोवा पाहिजे आणि याचे जे चार्जेस जे आहे आणि आ इव्हन आम्हाला ड्रायवरसुद्धा चांगला पाहिजे कारण की मानच्यासोबत जे आहे वयस्कर प्रौढ व्यक्ती आहे त्यामुळे हळूवार सुरस सुरक्षित असा आमचा प्रवास झाला पाहिजे असं त्यांना ड्रायवरला समजून सांगा आणि आमचे जे आम्ही माझे जे जे गाडीचे जे काही चार्जेस आहेत जे काही पैसे आहे मी तुम्हाला ते ऑणलाईन पेड करते ओके चालेल